असे खूप सारे लोक आहेत जे अंधविश्वासावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत जसं की चालत असतानी जर मांजर अगर रस्ता काटते आपला तर त्यामुळे पण एक अंधविश्वास मतलब विश्वासागं ते त्यांना मानण्यात येता आणि जसं की रात्री नकून नाही काटत आणि गुरुवारला नॉनवेज नाही खाता येणार आणि आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मलं जे जसं शनिवार आलं तर हळ हळद वगैरे तुम्ही नाही लावू शकल असे पण काही आहेत जे अंधविश्वासावर ते त्यांना विश्वास येणार लागते जसं की कुणी तेरावी वगैरे करता आणि तेरावीनंतर जे कावडाला आपण जेवा जेवण घालतो तर ते तोच मिळतूचा तो एक भाग असून ते कावडामधे येऊन ते जेवण करून जाणं तर अशा भागातील प्रत्येक विश्वास ठेवणं लागतात असे त्याबद्दल हे